तसं मला जेवण बनवायला वगैरे फार आवडतं म्हणजे माझ्यासाठी सागं सगळ्यात आवडीची गोष्ट आहे ती जेवण बनवणं पण त्या चिकन वगैरे बनवणं एक वेळ सोपं आहे पण एखादी वेज पदार्थ किंवा गोड पदार्थ बनवणं सगळ्यात कठीण असतं तसं माझा सगळ्यात आव्हानात्मक जर पदार्थ कुठला असंल तर तो होतो गोडाचा शिरा कारण की गोड शिरा बनवताना फार आव्हान आलं माझ्यासाठी असं होतं की मुळात पहिलं तो रवा भाजायला लागतो म्हणजे या गोष्टीची पहिली सुरुवातच अशी असते की तो रवा भाजणं बरं तो नुसता भाजायचा नाही तर नुसत्या तुपात का डालड्यात भाजायला लागतं हे सगळ्या गोष्टी आधी विचाराव्या लागतात मग ते आईला विचारून किंवा असं विचारून की बा कसं करायचं तसं झालेलं होतं तर ते रवा पहिले भाजायला लागायचं भाजायचा किती भाजायचा तर तो खरपूस लाल होईपर्यंत भाजायचा तो जर थोडासा कमी भाजला गेला तर तो शिरा तुमचा पांढरा पांढराच दिसत राहतं आणि किंवा जास्त भाजला गेला अतिशय जास्त भाजला गेला रवा तर मग तो थोडासा कडवट लागतं अशी त्या रेसिपीची खरी गम्मत आहे जर आणि ती जर तुमची पहिली प्रोसेस चुकली तर पुढं अख्खा तुमचा पदार्थ बिघडलाच हे लक्षात ठेवण्यासारखी गोष्ट आहे त्याच्यामधली तर मला तो गोडाचा शिरा बनवणं फार आव्हानात्मक वाटलं होतं त्या वेळेला मी पहिल्यांदा फष्ट टाइम बनवला तेव्हा तर तो रवा भाजता भाजता तो कमी भाजला गेला होता त्यामुळं तो पांढरा दिसत होता आणि तेच्यानंतर भाजून झाल्यानंतर थंड करून तेच्यामध्ये दूध किंवा पाणी टाकून तो शिजवायचा नंतर तो पूर्ण सतत कं हलवत राहायला लागतं जर तुम पाहण्याचा जर प्रमाण तुमचा जर थोडासा फसला तिथला तर तो शिरा थोडासा चिकट होण्याचा किंवा असा लगदा होण्याचा पे प्रसंग येतो त्यासाठी तो सुटसुटीत झाला पाहिजे अतिशय तो जर पात्तळ पात्तळ झाला असा लग तेचा एकदम लगदा झाला तर तो खायला पण मजा येत नाही आणि साखरेचं प्रमाण विशेष म्हणजे साखरेचं प्रमाण कसं असतं हे गोड पदार्थ करताना कारण की मिठाचं प्रमाण एक वेळ तुम्ही चव घेऊन सांगू पण गोडाचं प्रमाण तुमचं थोडंफार इकडंतिकडं होऊ शकतं तर माझ्यासाठी खरंच माझ्या ह्याच्यात आव्हानात्मक पदार्थ होता तो गोड शिरा बनवणं